मी खूप मोठी लेखिका तर नक्कीच नाही पण मला वाचन आवडतं लेखन आवडतं प्रसंगानुरूप असं मी लेखन करते की एखादी वेळ एखादी गोष्ट मनाला अंतरबाह्य हलवून टाकते तेव्हा नकळतपणे माझ्याकडून लेखन होतं किंवा मग एखादी गोष्ट मनाला खूप आनंद देते तेव्हा ते लेखन माझ्याकडून होतं जसं आता भंडारदऱ्याला गेल्यानंतर काजबा महोत्सवात तिथलं पाहिलेलं विलोभनीय सौंदर्य ते मला मग माझ्या मनाला खूप भावलं म्हणजे नकळत कविता निर्माण झाली एकदा आमच्या मराठी कट्ट्यावर ठरलं की चला रंग आता होळी जवळ आहे तर रंग या विषयावर लहायचं तर काहींनी सुंदर कविता लिहिल्या पण मला मात्र ललितलेख लिहावा असा वाटला आणि तो सगळं वास्तवावर आधारित असं लेखन मला आवडतं आयुष्यात आलेले जे अनुभव आहेत मित्रमैत्रिणी त्यांचे विचार यांचा नकळत आपल्या लेखान्व लेखनावर परिणाम होतोच आणि आपण जे अनुभवतो त्याचाही परिणाम आपल्या लेखनावर होतो किंवा आपण ते ले लेखांना शब्दांच्या स्वरूपात ते विचार ती भावना कागदावर उमटते असं म्हणायला पाहिजे आता बाबी कोणकोणत्या सुधारायच्या तर अधिक लिहायला पाहिजे जेव्हा सुचतं जेव्हा वाटतं तेव्हा लगेचच त्या विषयावर लिहून काढायचा कंटाळा न करता हे मला वाटतं